अर्थातच मला बागेची अतिशय आवड असल्यामुळे मी झाडे लावण्याआधी या सर्व वनस्पतिशास्त्राचा अभ्यास तर केलेलाच आहे पण त्या सोबतच आमच्या घराजवळच असलेले एक नर्सिंग तिथे जे अजय वर्मा सर आहेत त्यांच्याकडनं मी नेहमी यासाठीची माहिती घेत असते मी त्यांना त्यांचा सल्ला घेत असते की यासाठी कोणती माती मी अजून चेन्ज करू शकते बदलवू शकते किंवा कोणते खत या झाडांसाठी आवश्यक आहे खत किती वेळानंतर टाकणे आवश्यक आहे पाणी झाडांना कसे दिल्याने जास्त योग्य आहे एवढेच काय तर आमच्या सहकार विद्यामंदिर या स्कूलमध्ये एक अतिशय चांगले तज्ज्ञ माळी आहे जे प्रत्येक झाडाबद्दल माहिती ठेवतात त्यांच्याकडनं देखील मी सल्ला घेत असते ते मला सांगतात की कमळाचं झाड लावायचं असेल तर कशा पद्धतीने माती वापरणं आवश्यक आहे किंवा कोणता वे अतिशय योग्य आहे अशा पद्धतीने आमच्या शाळेतील माळी आणि आमच्या घराकडे असलेले नर्सिंगचे अजय वर्मा सर यांच्याकडनं मी नेहमी माहिती घेत असते तसेच वनस्पतीशास्त्राशी संबंधित जी ही पुस्तके आहेत ती सर्व पुस्तके मी जास्तीत जास्त वेळी वाचण्याचा प्रयत्न करत असते माझा जेवढाही माझ्याकडे वेळ असेल तेवढा मी झाडांबद्दलचे ज्ञान वाढवण्यासाठी आणि माझा बगीचा अतिशय सुंदर सुबक बहरलेला करण्यासाठी प्रयत्न करत असते